हा बोला हा मॅडम बोलत आहे बोला हा आपल्याकडे बनारसी पण आहे कॉटन पण आहे आपल्याला जो पाहिजेल तो मिळेल आपल्याला हर क्वालिटीचा माल राहतो हा आपल्याकडं त्याची प्राईज आपल्याकडं बघा सातशेपासून तर दोन हजार तीन हजारापर्यंत

भेटून जातील कॉटनमधल्या तुम्हाला बनारसीबी भेटू शकते पैठणी पाहिजेल पैठणी

पैठणीची रेंज तर सहाच्यापासून येते हो सहाशेपासून तर तुम्हाला ते तीन हजारापर्यंतही पडतो पाचही पडतो साडी पाहून आहे हा चांगल्या क्वालिटीची जर तुम्हाला पैठणी चालेल असेल तर तीन अडीचपर्यंत पडेल हो आहेत ना हा हा एक साडी हा हा भेटतील ड्रेसचं पण आहे

भेटून जाईल ना हो ड्रेस तुम्हाला कॉटनमध्ये जर म्हणलं मॅडम तर बघा ड्रेसचं कसं आहे आता ते तुम्हाला चारशेचा भेटू शकतो हा चांगल्या याच्यात घेशाल तर तुम्हाला हजारचा भेटू शकतो डेली जास्त हां चारशेच्या रेंजचं भेटेल हां हां

हो देऊ शकतो ना

हा ठीक आहे ना